नंबर एक चारशे नव्याण्णव नंबर दोन पाचशे साठ नंबर तीन एक हजार एकशे एक नंबर चार दोन हजार बावीस आणि नंबर पाच दोन हजार दोनशे पाच